गेल्या आठवड्यात माझ्या भावाचा बड्डे होता तर मी आणि माझी आईनी आम्ही दोघांनी मिळून खूप सारा जेवण बनवला होता खूप लो पाचशे लोकांचं जेवण बनवलं होतं त्या जेवणामध्ये आम्मीनी भात वरण भाजी अलूवांग्याची भाजी पुरी पोळया भजे आणि बरेच काही बनवले होते गुलाबजामुन खूप सारे व्यंजन बनवले होते मला ते व्यंजन बनवायला खूपच आवडला होता जे मला नाही समजत होता ते माझी आईनी मला सांगितलं माझी आईनी मला खूप मदत केली खूप हेल्प केली ते जेवण बनवण्यासाठी आमीनी खूप काही बनवला होता माझे काकू काका त्यांनी पण हेल्प केली म्हणजे आईनी खूप हेल्प केली होती माझे बाबांनी ते सर्व सामान आणून दिला होता मला काही समजत नव्हता माझ्यानं ते थो एक पोळी जळली होती तर माझ्या आईने ते पण थोडीशी गॅसची आच कमी करून ते बरोबर करून दिला थोडंसं मीठ जास्त पडला होता तर ते पण थोडंसं पिठाच्या गोळया टाकून आईने काढून दिला होता तसेच माझ्या आईने खूप खूप जास्त हेल्प केली माझी मला खूपच आनंद आला होता जेवण बनवण्यासाठी